मराठी संस्कृतीमध्ये कलांमध्ये लावणी मृदंग आणि काष्ठकला नाण्यांची कला ज्वेलरी डिझाईन असे वेगवेगळा कला आहेत तसेच कपड्यांची वस्त्रे यामध्ये साडी बायकांसाठी साडी परत नऊवारी धोती फेटा कुर्ता असे वेगवेगळे वस्त्र आहेत